हां हॅलो बोला

हां बोला हां बोला ना तुम्ही तुमचा फोन आला होता तुम्हाला फिरायला यायचं आहे म्हणे हां तर तुम्ही कुठं महाराष्ट्रामध्ये फिरायला यायचं आहे का तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला टुरिचं जर प्लॅन जर तुम्ही करत असाल तर कसं आहे एक दोन दिवसामध्ये होत नाही कारणकी महाराष्ट्रामध्ये कसं आहे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास लपलेला आहे शिवाजी महाराजाचं इतिहास तुम्हाला बघतो म्हटलं तर आज नाही का महाराष्ट्रामध्ये त्यांचे किल्ले भरपूर आहेत त्यांचे किल्ले बघतो म्हटलं गड किल्ले बघतो म्हटलं तर एका दिवसात होत नाही तुम्हाला कमीत कमी आठ ते दहा दिवसाचा प्लॅन करावं लागते हां तुम्हाला आठ ते दहा दिवसाच्या प्लॅनने यावं लागतं आहे कारणकी कसं आहे जर मुंबईपासून चालू केलं तर मुंबईला राजगड किल्ला आहे शि सिंधूदुर्ग किल्ला आहे बाकीचं काय शिवाजी महाराजांचं पूर्ण इतिहास तिथं लपलेला आहे मग शवनेरी किल्ला आहे इथं जर गडमाथ्यावर गेलं तर मग कसं आहे आपले भ भक्ती स्थळ आहे जसं शिर्डीची ला साईबाबाचं मंदिर आहे शेगावला गजानन बाबाचं मंदिर आहे सा तिच्या बाजूलाच आपला शनिशिंगनापूर आहे पाहण्यालायक आणि तिथून समोर बाजूला जातो तसं औरंगाबाद बांद त्या सायड जसं नवीन ताजमहालाची प्रतिकृती बनलेली आहे तिथं एक एक ते दीड दिवस तिथंच लागते अमरावतीमध्ये ब मातेचं मंदिर आहे त्याच्यामुळे कसं आहे ज महाराष्ट्रामध्ये जर फिरतो म्हटलं तर तुम्हाला कसं आहे पूर्ण येणं यावं लागेल आणि ब जेवढे दिवस जास्त तुम्ही म मोठा प्लॅन बनवाल तेवढं चांगलं राहील म्हणजे आमच्याकडे पॅकेज जो आहे तुमचा हा तुम्ही प्लॅन तुमचा मोठा असायला पाहिजे तुम्ही म्हणजे एक ते दोन दिवसात कसं आहे ते महाराष्ट्रामध्ये फिरणं ते शक्य होणार नाही कारण ट्रॅव्हलिंगला पण भरपूर वेळ लागते कारण महाराष्ट्र दर्शन म्हटलं तर कमीत कमी बा बारा ते चौदा दिवसामध्ये महाराष्ट्र दर्शन करावं लागतं आहे ते

ठीक आहे या मग तुम्ही